वाशीम जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या किंवा मोठमोठे मॉल किंवा विमानतळासारखा कोणत्याही सुविधा नाहीत कंपन्यांमुळे रोजगार उपलब्ध होतो पण वाशीम जिल्ह्यामध्ये तसे कुठलेच साधन आपल्याला दिसत नाहीे शिक्षणाचा विचार केला तर मोठमोठे कॉलेज सुद्धा या भागात दिसून पडत नाही